आमच्याकडे स्वयंपाकघरामध्ये आत्ता जी सर्व साहित्य जी आहेत ती आहेत उपलब्ध मिक्सर आहे सिलेंडर आहे गॅस आहे ओवन आहे जी कुठली विद्युत उपकरणं आपल्याला लागतात स्वयंपाकघरात काम करण्यासाठी ती सर्व प्रकारची आहेत लहानपणी माझ्या आईच्या घरी या प्रकारची कुठलीही उपकरणं नव्हती त्यावेळेला चुलीवरती स्वयंपाक केला जायचा त्यानंतर मसालेपदार्थ बारीक करण्यासाठी गोट्याचा वापर केला जायचा कोणतेही पदार्थ गरम करायचं असेल तर तव्यावरती चुलीवरती गरम करावं लागत होतं तर यासाठी आम्हाला खूप वेळ लागायचा परंतु आता जे आहे ह्या नवीन गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यामुळे आम्हाला आता जास्त वेळ लागत नाही स्वयंपाकघरामध्ये या सर्व सोयी सुख उपलब्ध झाल्यामुळे लवकर होतो स्वयंपाक आणि स्वयंपाक करायलापण कुठलाही त्रास होत नाही